जवळच्या गावात किंवा शहराचा प्रवास करायचा असेल तर आम्हाला जे रस्त्यांनं चालणारे लहान जे गाड्या बिड्या येतात त्यांना सामोरे जावे लागते किंवा मध्यातून ढोरं बकऱ्या नेतात त्याच्यासमोर जावं लागते त्यामुळे थोडासा त्रास होते